भावनिकदृष्ट्या खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा असा खेळ आहे की आपण पूर्ण कामे सोडून क्रिकेट खेळण्यासाठी जाऊ कोणतं पण काम असू द्या आपण ते काम टाकून क्रिकेट खेळण्यासाठी जातोच किती पण लांब असू द्यात क्रिकेट असा खेळ आहे की जो माणसाला खेळावाच लागतो त्याच्यामुळे आपण बघतो ना टी टी व्हीवर पण आपण आय पी एल पण पाहतो आणि विशेषत मॅच असली तर मॅच पण पाहतो क्रिकेट क्रिकेटला किती पण दूर असू द्या जर नुसता पोराचा फोन जरी आला तर आपण सगळी कामे सोडून क्रिकेट खेळण्यासाठी जातो क्रिकेट क्रिकेटला खेळण्यासाठी भावनिकदृष्ट्या सारखा काही लागत नाही पण मनातून जर इच्छा असेल तर माणूस कधी पण जाऊ शकते हातातलं कोणतं पण काम टाकून क्रिकेट खेळण्यासाठी माणूस जाणारचं नुसता फोन आला जरी पोराचा तर क्रिकेट खेळावंसं जावंच वाटते मग ते किती पण घरच्यानी ओढू द्या काय पण करू द्या क्रिकेट असा खेळ आहे की आपल्याला हा खेळावंच असा वाटतो आणि क्रिकेट खेळलं की कसं आहे क्रिकेट हा सर्वात आवडता खेळ आहे